बाईकिंग ही एक लोकांची खूप आवडा आवडीचा विषय आहे ज्यामध्ये बाईकवर बसून वेग दूर दूर राईडला लोक जातात खूप लांबचा प्रवास त्यावर करतात हे यामध्ये हा एक नवीन ट्रेंड आहे सध्या तर त्यामध्ये बाईकम बाईकिंगमध्ये खूप वेगवेगळे अनुभव त्यामध्ये ड्रायविंग आहे त्या ड्रायविंगमध्ये तुमच्या बाईकचा वेग किंवा बाईकची असणारी ऊर्जा हे तुम्हाला अनुभवायला जे मिळतो किंवा या बाईकिंगबरोबरच तुम्हाला जो नवीन नवीन प्रवास करून नवीन ठिकाणी जाताना ते नवीन जागा एक्सप्लोर करायला ज्या मिळतात ह्या या देखील यामध्ये देखील एक वेगळा आनंद आहे तर लोकांना हा बाईकिंगचा विषय जो आहे तो आजकाल खूप आवडू लागलेला आहे या बाईक बाईकमध्ये रायड रायडर्स आहेत जे एकदम पोशाख असं एकदम सेफ्टी प पोशाख परिधान करून खूप दूरदूरच्या राईड्सवर जातात पूर्ण भारत ते फिरतात किंबहुना भारताच्या बाहेर देखील रायडर्स जातात पूर्ण नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करतात बा बाईकवर पूर्ण प्रवास त्यांचा होतो आणि हा त्यांचा म्हणजे आवडीचा विषय असल्यामुळे त्यांनी एकदम आनंदाने आणि प्रवासाचा आनंद घेत घेत ते लोक सगळे फि फिरला फिरतात